आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांकडे भरपूर किंवा अती आदरयुक्त वागवले जाते ऋतूकालाकडे कशा पद्धतीने पाहिले जाते तर ऋतू काल हा कायम स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे स्त्रियांकरिता काही नियम वगैरे असं काही नाही आहे आमच्या संस्कृतीमध्ये जे आहे जसं चाललं आहे तसं आपण चालू द्यायचं स्वच्छता आणि आरोग्य स्वच्छता आणि आरोग्याचं बोलाल तर नक्की स्त्रियांना स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे कारण जर स्वच्छता ठेवली तर स्त्रियांचे आरोग्य व्यवस्थित राहणार आहे त्या दृष्टीने आपण पुरेसे प्रयत्न केले पाहिजे एक एक गावाकडील स्त्रियांना वगैरे स्वच्छता व आरोग्य याविषयी जाणीव नसते जाणीव किंवा जाणीवजागृती नसते यावेळी काय करायला पाहिजेल तर अंगणवाडीच्या सेविका असतात त्यांनी एखाद्या आठवड्याच्या रविवारी वगैरे मीटिंग घेऊन सगळ्या स्त्रियांना गोळा करून हे सांगितलं पाहिजे की तुम्ही असं असं करा हे केल्यावरती तुमचा हा फायदा होईल हे केल्यावरती तुमचं हे नुकसान होईल हे सांगितलं तरच काय होणार आहे स्त्रियांमध्ये जाणीवजागृती होणार आहे बहुतेक बहुतेक कुटुंबांमध्ये असं असतं आहे की बहुतेक स्त्रियांना काही माहीत नसतं आहे सगळ्याच गोष्टी त्यांना माहीत नसतात मग अशा अशा स्त्रियांचं नुकसान होऊ नाही आहे म्हणून प्रत्येकाने एकमेकाला मदत करून सगळ्यांना सांभाळून घ्यावे आणि आमच्या संस्कृतीत तरी स्त्रियांना मान देतात स्त्रियांना आदर आहे त्यामुळे त्यांच्यासाठी असे काही स्वतंत्र नियम असे काहीही बनलेले नाही आहे